माझ्या आवडीचा राजकीय नेता शरद पवार आहेत शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले व त्यांनी अनेक पक्षात जाऊन देखील चांगले कर्तव्य पार पाडले आहे शरद पवार प्रामाणिक आहेत व ते चूक ते चूक व बरोबर ते बरोबर अशा पद्धतीने चालतात व आपला मुद्दा सर्वांसोबत मांडतात यामुळे मला शरद पवार आवडतात व शरद पवार हे खूप वर्षापासून राजकारणात आहेत त्यामुळे त्यांना राजकारण म्हणजे काय व व त्यांना त्यातील सर्व ज्ञान आहे शरद पवार मला भेटले तर मी त्यांना काही प्रश्न विचारेन जसं की तुम्ही आत्ता राजकारण सोडून का देत नाही तुमचे आता वय किती आहे तुम्हाला कोणता पक्ष आवडला ज्यात तुम्ही काम केलं तुम्ही या ठिकाणी का आला आहात तुम्हाला राजकारणात जाऊन किती वर्ष झाली व किती वर्षाचे तुम्ही असताना राजकारणात जोडले गेला ते मी त्यांना विचारेन राजकारण म्हणजे त्यात चांगलेपणा वाईटपणा अशा गोष्टी अस अशा दोन गोष्टी असतात पण शरद पवार हे चांगले चांगले व्यक्ती आहेत व व त्यांच्या बोलण्यातून काहीतरी चांगले घडते असे मला वाटते म्हणून ते मला आवडतात